हिवाळा जास्त आवडतो कारण हिवाळ्यात थंडगार हवा राहते उन्हाचा त्रास नाही राहत जास्त आणि दमट वातावरण असतात इकडे तिकडे बघितलं तर सर्वीकडे हिरवंगार राहतात फिरायला कुठेही गेलं तर निसर्गरम्य वातावरण दिसते आणि बऱ्याच ठिकाणी असं धबध्यबाचंपण वातावरण राहतं त्यामध्ये हिवाळ्यात सकाळी सकाळी उठलं की धुकं राहतात पांढरं पांढरं ते धुकं खूप छान वाटतं सायंकाळ झाली का तर परत धुक्याचं वातावरण होतं आणि त्या धुक्यामध्ये फिरायला जसं चिखलदरा झालं या पर्यटनस्थळ झाले अशा ठिकाणी फिरण्यासाठी खूपच छान मौसम बन रा राहते आणि विशेषता म्हणजे की थंडी असली की थंडीमधे मस्त गरम गरम भजे गरमगरम असा काहीतरी चटपटीत खायला आवडतं आणि जास्तीत जास्त तर आम्ही त्या थंडीच्या वातावरणामधे जास्तीत जास्त गरम गरम पदार्थ करून खातो कारण की ते मोसमच खूप मस्त असं वाटते की ते त्याच्यासोबत काहीतरी खायला असं अशाप्रकारे हिवाळा आमचा मजेत जातो